आम्ही घरामध्ये होम सिक्युरिटी सिस्टीम किंवा कॅमेरा वापरला नाही त्यामुळे आम्हाला असा अनुभव कोणताच आलेला नाही तर त्याच्यामुळे ते घरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अवजारामध्ये नियंत्रण करता येणार आहे गुगल नेस्ट किंवा ॲमेझॉन नको अशी एखादी घरगुतीमधली सेवा वापरलेली नाही कारण वापरलं नसल्यामुळे आम्हाला अनुभव आलेलाच नाही